मी एक बँक कर्मचारी आहे आणि जर गिरा म्हणजे ग्राहकाला बँकेविषयी काय माहिती असेल तर त्याला जमा खर्च म्हणजे डेबिट क्रेडीट हे माहिती असलं पाहिजे नंतर व्याज व्याज आकारणी कशी होते ते सं ते त्यांना साधारण माहिती पाहिजेच व्याज आकारणी सरळ व्याज चक्रवाढ व्याज आणि कर्ज घ्यायचं असेल तर तुमची कर्जासाठी पात्रता कशी म हे करता येईल तुम्हाला तारण म्हणून काय ठेवता येईल किंवा तुम्हाला त्या कर्ज घेण्यात किती व मुदत हवी असेल आणि आता मुदतीत परतफेड कशी करता येईल या सबंधित असं वर सर वरवर तरी ज्ञान असायला पाहिजे ह्या गोष्टी ग्राहकाला माहिती असलं पाहिजे आणि तुम्हाला बँक खर्च जे त्या बँकेचा काही चार्जेस लावते ते कसे आकारले जातात किंवा डेबिट क्रेडीट कार्ड कशा रीतीनं वापरावं म्हणजे जास्त त्याच्यावर खर्च खर्च वाढणार नाही ह्या दृष्टीने आणि क्रेडीट कार्ड आणि डेबिट कार्ड कुठेही डेबिट होऊ शकतं पण क्रेडिट कार्डमध्ये तसे नसते तर क्रेडीट कार्ड किती वापरायचं याला काही मर्यादा आहेत का ते समजून घ्यायला आव या साधारण ह्या गोष्टी बँक कर्मचारी नसेल तर ग्राहकाला ह्या गोष्टी माहिती पाहिजेत आणि मुख्य म्हणजे सगळ्यात अडचण येते ती किंवा विदेशी चलन हे समजायला जरा कठीण असतं तर ते त्याला म्हणजे इव्हन बँक बँक कर्मचारी असेल तरी त्याला ते फॉरेन एक्सचेंज हा जो भाग आहे तो फार जरा कठीण वाटतो आणि कर्ज कसं द्यायचा किंवा क्रेडीट कसं द्यायचं बँकेने त्या ग्राहकाला क्रेडीट कसं ह्या जरा कठीण गोष्टी आहेत आणि विम्यामध्ये त्यांची मॅच्युरिटी व्हॅल्यू कशी काढली जाते किंवा कोणत्या आजारावर तुम्ही इन्शुरन्स मिळणार नाही कुठल्या ह्याच्यासाठी इन्शुरन याची माहिती घेण्याची माझी ते घ्यायचं जाणून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं कारण इन्शुरन्स जरी तुम्ही एकदा ते वीस वर्ष अशी त्याच्या मुदत असते तर ते व्यास कसा जातो मध्येच इन्श्युरन्स ब्रेक करता येईल का त असेल तर पेनेल्टी कुठली हे जाणून घ्यायची माझी इच्छा आहे नाही थोडक्यात